मला संस्कार भारतीची कला कला चळवळ ही खूप आवडते कारण का का प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सणात समारंभात कुठला शैक्षणिक कार्यक्रम असू दे कुठल्या कार्यक्रमाचं उद्घाटन असू दे त्या त्याप्रमाण तो विषयी घेऊन त्या विषयाचा संदर् संदर्भ घेऊन त्या रांगोळीतच आपल्याला समजतं की बाबा हा आजचा कार्यक्रम काय आहे म्हणजे त्यानुसार पहिल्यांदा रांगोळी पाहिली की आतमध्ये जातानाच कळतं की ह्या हॉलमध्ये कुठला कार्यक्रम आहे त्याच्यामुळ ती मला कला ह खूप आवडती आमच्या धारशिव नगरी मध्ये दीपक देशपांडे म्हणून आहेत ते खूप छान प्रकारची संस्कार भारतीची रांगोळी काढतात त्याच्यात कलर भरतात ती रांगोळी पाहून मन प्रसन्न होतं मन प्रसन्न झाल्यामुळे एक माणूस त्या कार्यक्रमाला गेलो की पाच ते दहा मिनिट तिथं उभा टाकून ती कला पाहिली जाते त्या कला त्या कलाकाराचं कौतुक केलं जातं हे पाहुणे खूप मणाला आनंद वाटतो काढणाऱ्यालाही आनंद वाटतो कार्यक्रम घेणाऱ्यालाही आनंद वाटतो आणि कार्यक्रमाचं स्वागतही एक प्रकारचं त्या रांगोळी मार्फत केलेलं जातं म्हणून मी ही कला खूप आवडते हां अस